महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळे धर्म आपल्याला पाहायला जातात पा पाहायला मिळतात जिथे प्रामुख्याने हिंदू व मुस्लिम धर्माचा सहभाग आहे हिंदू धर्मामध्ये चार वेद अथर्व अरेग साम आणि यजुर्वेद हे पाहिले जातात तर अठरा पुराणं आहे ज्यामधील गरुड विष्णू आणि शिवपुराण हे प्रामुख्याने वा पाळली जातात तर महाराष्ट्रामध्ये मुस्लिम धर्माचे बायबल हा धर्मग्रंथ आणि मुसिलनाचे कुराण आणि ख्रिश्चन धर्माचे बायबल असे धर्मग्रंथ आहेत तसेच जैनिजमचा जैन धर्मामधेच हे ग्रं धर्मग्रंथ देखील महाराष्ट्रामध्ये पाळले जातात